आपला भारत देश हा एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला प्रचंड देश आहे आणि त्याच्यामध्ये खेड्यांची संख्या जास्त आहे शहरं त्या मानाने कमी आहेत आपल्या देशात उपलब्ध असलेली रुग्णालयं आणि वैद्यकीय सेवा यांचा जर आपण विचार केला तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ही सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उपलब्ध होते परंतु खेड्यात आपण गेलो तर मात्र ह्या सेवा फारशा चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतात किंवा आपल्याला त्या आपल्यापर्यंत पोचतात असं आपण म्हणू शकणार नाही कारण खेड्यामधली जी लोकं राहतात ती डोंगर भागांमधे राहणारी लोकं किंवा अगदी आदिवासी पाडे अशा ठिकाणी राहणारी जी लोकं आहेत त्यांना छोट्या छोट्या आजारांसाठी शहरापर्यंत यावं लागतं आणि ते त्यांना खूप त्रासदायक होतं शहरांमध्ये मात्र म्हणजे पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता अशी जी मोठी मोठी शहरं आहेत त्यांच्यामध्ये मात्र पंचतारांकित रुग्णालयं असतात किंवा तुमच्या आर्थिक स्थितीनुसार तुम्हाला वैद्यकीय सेवा तिथे उपलब्ध आहेत गरिबांना गरिबा सरकारी दवाखाने आहेत आणि शहरांमधले सरकारी दवाखानेसुद्धा अतिशय आत्याधुनिक त्यांच्याकडे सगळ्या सेवा उपलब्ध आहेत त्यामुळे शहरातली वैद्यकीय सेवा ही अतिशय चांगली आहे पण मात्र खेड्यापाड्यांमधे मात्र हे वैद्यकीय सेवेचा तितकासाप्रचार किंवा प्रसार अजून चांगल्या पद्धतीने त्या डेव्हलप झालेल्या नाही आहेत विकसित झालेल्या नाही आहेत

आपल्याला सगळी सेवा मिळाली किंवा क्वारंटाईन लोकांसाठी वेगळी सेवा होती ज्यांना कोविड झाला होता त्यांना वेगळ्या खोल्या हॉस्पिटल्समधून दि दिल्या गेल्या परंतु खेड्यापाड्यांमध्ये मात्र हे अशी सग ह्या सगळ्या सोयीसुविधा नव्हत्या आता आम्ही शहरांमध्ये राहणारी जी लोकं आहेत ते कुठल्याही पद्धतीनी उपलब्ध सेवेचा लाभ घेऊ शकतात परंतु खेड्यातल्या लोकांना मात्र शहरापर्यंत यावं लागतं तेव्हा त्यांना वाहन मिळेलच याची खात्री नसते वाहन मिळवून जरी ते शहरात आले तरी शहरातल्या वैद्यकीय सेवा त्यांना परवडतील असं अजिबात नाही शहरामध्ये या वैद्यकीय सेवा अतिशय महाग आहेत आणि तुमच्याकडे जर पैसे नसतील तर मात्र शहरामध्ये वैद्यकीय सेवा तुम्ही घेऊ शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांसाठी जर आरोग्यसेवा चांगल्या आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्यांच्यासाठी जास्तीत जास्त दवाखाने खेड्यापाड्यांमध्ये किंवा निमशहरं असा जो भाग असतो त्या भागात जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्या सर्व लोकांना परवडतील अशा रेटमधे त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत त्या दरात त्यांना त्या मिळाल्या पाहिजेत आणि त्यांना त्या सहजा सहजपणे उपलब्ध झाल्या पाहिजेत आधी पैसे भरा मगच आम्ही ॲडमिट करून घेतो ही भाषा त्यांच्यासाठी नाही वापरली पाहिजे आणि तरच त्या भागातल्या लोकांना किंवा खेड्यापाड्यातल्या लोकांना चांगली आरोग्यसेवा मिळू शकेल आणि त्या दृष्टीने या सरकारने काहीतरी सुविधा निर्माण कराव्यात आणि त्या लोकांपर्यंत या सगळ्या तळागाळापर्यंत या सेवा कशा पुरतील ह्याचा जास्त प्रामुख्याने विचार करावा असं वाटतं